हॅलो हा म्हटलं आम्ही बुद्धगया टू म्हणजे टूरवर चाललेलो आहो आता आम्ही कसं आहे की आता अकोल्यामध्ये आहे आलेलो आहो इथं हो तुमच्या होटलसमोरच आहे कसलं इथं म्हटलं आमचे हो आम्हाला जसं म्हणजे महाराष्ट्रीयन जे जेवण आहे हा ते महाराष्ट्रीयन जेवण आम्हाला मिळणार का म्हणजे नेमकं तुमच्या हॉटेलमध्ये

नाही आम्हाला म्हणजे कसं तर म्हणजे कसं की आम्हाला गावरानी जेवण वगैरे मिळणार का जसं की तव्यावरची तव्यावरची भाकरी हो हो हो हो ज्वारीची भाकरी भाकरी अच्छा अच्छा बरं बरं बरं नाही म्हणजे की आज मग आम्हाला काही डिस्काऊंट वगैरे मिळणार का कारण की आमचे खूप प्रवासी आहेत आमचे म्हणजे परिवारच आहे समजा एक हो हो हो हो अच्छा आम्ही सध्या वीस ते पंचवीस लोकं आहोत हो हो बरं बरं आमचे सर्व बरं कारण काही ना काही डिस्काउंट मिळाला पाहिजे आम्हाला कारण कसं आहे की तुमच्या इथलं जेवण कसं हो अच्छा अच्छा बरं बरं बरं ठीक आहे सर मग आता आम्ही इथं आलेले आहे गाडी आता बस आम्ही फक्त उ उभीच केलेली आहे तर ठीक आहे आम्ही तुमच्या हॉटलमध्ये आता सध्या प्रवेश करतो आहे ओके बरं बरं भजी वगैरे तळलेले असतील तर ते आम्हाला चालून जातील बरं ओके ठीक आहे हो हो हो